माझा आवडता लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लेखक आहे त्या लेखकांनी बुद्धा आणि त्याचा धम्म हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या लिखाणात त्या लिखाणात आम्हाला बुद्ध कसा होता आणि बुद्ध म्हणजे काय हे त्यांनी समजून सांगितलेलं आहे आणि ते व्यक्ती खूप छान आहे आणि आम्हाला ते व्यक्ती खूप आवडतात कारण त्यांनी भारत देशाचं संविधान लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल खूप आदर आहे त्यांच्याबद्दल आणि सन्मान पण आहे